नृत्य करायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं तसं पण एक भारताची अशी परंपरा आहे की वेगवेगळ्या वेगवेगळे जे स्टेट्स आहे वेगवेगळे जे राज्य आहेत आता महाराष्ट्र झालं केरळ झालं असे बरेच राज्य आहेत तर अशा राज्यांमध्ये त्यांची त्यांची एक परंपरा आहे जी नृत्याची परंपरा आहे वेगवेगळ्या शैलीतले वेगवेगळ्या म्युझिकवर असे भारतीय लोक आपापली परंपरा जागवण्यासाठी पुढे चालवण्यासाठी नृत्य प्रकार दर सणाला त्यांच्या सणाला ते नृत्य करतात आणि या नृत्यांमध्ये हे नृत्य पाहायला देश विदेशचे लोक येतात आजूबाजूच्या राज्यातील लोक आपल्या शेजारच्या राज्यात हे नृत्य पाहण्यासाठी म्हणून जातात ही खूप मोठी बाब आहे आणि ह्या नृत्यामुळे एक आपण आपल्यातलं लहान मुल बाहेर येऊन आपण असं हे नृत्य करत असतो आणि त्यामुळे कुठलीही आढेवेढे मनातनं न ठेऊन कुठलेही आढेवेढे मनात न ठेऊन आपण दिलखुलासपणे ह्या त्या क्षणाचा आनंद घेत असतो सो मला वाटतं लोकांना एकत्र आणण्याची सांस्कृतिक फूट दूर करण्याची ताकत नक्कीच ह्या नृत्या नृत्य प्रकारात प्रत्येक नृत्य प्रकारात आहे